त्या दिवशी मी एक सेलमधे गेली होती तिथून मी एक कुरती पर्चेस केली ती कुरती मला खूपच आवडली त्या कुरतीचा रंगही खूप छान होता आणि त्या कुरतीची कॉलटीही खूप छान होती ती कुरती मला खूप कमी प्राईजमधेही मिळाली हजार रुपयची कुरती मला फक्त पाचशे रुपयात मिळाली आणि त्या कुरतीचा मटेरेली पण खूप छान होता ते कुरती घातल्यानंतर खूप कम्फटेबल फील व्हायचं त्या कुरतीची डिझाईनी मला खूप आवडली त्या कुरतीमधे पूर्ण चिकनकरीचं वक केलेला होता जो रंग मला पाहिजे होता आणि जशी डिझाईन मला पाहिजे होती सेम तीच डिझाईन मला मिळाली आणि ते कुरती मला खूप आवडली आणि प्राईजमुळेही मला ती कुरती खूप परवडली